हॅलो हां हां का किराणा हां आमच्याकडे साखर आहे खडी साखर खडी साखर साखर हा पण बा बारीक साखर आहे हा पण बाकी चहापत्ती किराम सगळं होलसेलमध्ये मिळते आमच्याकडं हां हां हां हां हां हां हां भाव वाढले आहेत आता भाव लागला हा ठोकमध्ये आ हा ठोकमध्ये देऊ नारळ तुम्हाला हा हो हो हो हो हां नारळ तीस रुपये आहे तीनशे रुपये तीनशे रुपये शेकडा हा साखर ते पंचेचाळीस रुपये आहे हो का तांदूळ आहे सगळ्या प्रकारचा तांदूळ आहे गहू आहे टा टाळकी ज्वारी आहे हा किचन हं हां हां तेल तेल पण रिफाईंड आहे सोया आहे सगळा हा सग सग चांगल्या क्वालिटीचा माल आहे हा शेंगदाना आहे करडी आहे शिय पॅकमध्ये पॅक आहे खुलं म्हटलं खुलं आहे हो हो हो हो हां खुलं पण आहे हा हा पॅकिंग आहे खुलं आहे दोन्ही आहे हां हो बरं बरं बरं किती किती लाग किती किती लागते आहे हा किती किती पाठवावे लागतील किती किती लागतील बरं बरं बरं बरं बरं आ खोबऱ्याची आहे ना बरं बरं साबण शॅम्पू पुडे हा शम्पू पुडे आहे मे मे मेहंदी पुडे आहेत हो हो हो कोन आहे मेंदी आहेत मेंदी पावडर आहे हा सामान आहे स्टेशनरीची आमच्याकडं स्टेशनरी पण मिळते हां हां बरं बरं बरं बरं